प्रार्थना आणि पूजा ह्या दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत आपल्या संतांनी आपल्याला नाम जप ही गोष्ट शिकवलेली आहे आणि ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे की पूजा करताना जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता त्यांना छान सजवता फुलांनी त्यांच्या वेगवेगळ्या कपड्यांनी तर तुम्हाला ते पाहिल्यानंतर इतका मानसिक आनंद भेटतो की तो आनंद आपण वर्णन करू शकत नाही प्रार्थना हे प्रार्थना ही आपलं बौद्धिक स्थैर्य वाढवणारी गोष्ट आहे की आपल्या मनातील बौद्धिक प्रश्न हे सुटले जातात मनाला खूप शांती भेटते नी आपण शांत मनाने प्रत्येक गोष्टींचा विचार करू शकतो आणि यासाठी आपल्याला संतांनी भक्तीमार्ग सांगितलेला आहे सगळ्या संतांनी भक्तिमार्गाचा अवलंब केलेला आहे भक्तिमार्गात काय तुम्हाला तुमचे कर्तव्य तर करत राहायचेच आहेत पण त्याचबरोबर नाम जप मागे चालू राहायला पाहिजे देवाचं नाम घेण्याचं विठ्ठल विठ्ठल हे नाम घेण्याचं सतत मनात प्रयत्न करायचा आहे आणि मनामध्ये चांगली भावना ठेवायची आहे तर माझ्यासाठीच हीच प्रार्थना आणि पूजा आहे की सतत नाम घेत राहणं आणि चांगल्या गोष्टींचा पॉझिटिव गोष्टींचा विचार करत राहणं तर ह्या गोष्टी करताना मला अतिशय आनंद होतो कारण माझं मन बुद्धी डोकं सगळं शांत होतं